हॅलो सर मी मनीष बनकरी मी ते तुमच्या रेस्टॉरंटमधून वडापाव मागवला होता स्वीगी ॲपच्या थ्रू तर मला असं विचारायचं आहे की त्या वडापावसोबत मला चटणी हिरवी ती पुदिन्याची चटणी असते ती ती लाल चटणी टमाटरची चटणी असते जी घरी बनवलेली असते म्हणजे ते केचप नाही बोलत आहे मी मी ती जी घरी बनवली असते तुमच्या रेस्टॉरंटमधून बनवलेली जी असेल ती भेटेल का मला जर ती भेटत असेल तर प्लीज मला मला तुम्ही मला तुम्ही सांगा आणि असं असेल तर मग तुम्ही माझ्या जो ॲड्रेस दिला आहे मी उल्हासनगर सुभाष टेकडी नागसेन नगर इथे तुम्ही या आणि माझा हाच नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला तो जो ऑर्डर आहे तो मला पाठवा